बायकिंग हा फक्त छंद नाहीतर लोकांच्या जीवनावर जीवनावर सकारात्मक परिणाम घडून आणण्याचं एक साधन आहे बाईक्समुळे नवीन नवीन गोष्टीची माहिती मिळते जसे आपण बाईकमुळे फिरतो त्यामधून नवीन ठिकाणं तिथली राहणीमान तिथली लो लोकांची परंपरा रूढी माहीत पडतात त्यामधून नवीन ठिकाणं जसं मी नागपूरला किंवा मेळघाटला जातो तेव्हा तिथल्या डोंगराळ भा डोंगराळ भागातल्या निसर्गरम्य अशा प्रतिकृती मला पाहायला मिळतात बाईक्समुळे विविध प्रकारच्या म्हणजे बायकर्स क्लब झालं त्यामुळे तिथे वृक्षरोपण झालं रक्तदान शिबीर झालं इत्यादी गोष्टींम एक इत्यादी गोष्टींचा समाजात फायदा होतो त्यानंतर बाईक्स हा फक्त चालवण्याचा नव्हे तर असा मनामध्ये शरीरामध्ये तंदुरुस्ती साहस व धैर्य निर्माण करण्याचा एक चांगला उपाय ठरू शकेल असं मला वाटते